पहिले कुठेही प्रवासाला जायचं असायचं त्यावेळेस फारसा वेळ आपल्याला टिकिट बुकिंग होटेल बुकिंग तेही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊनच करावं लागायचं त्यामुळे फारसा वेळ जायचा आता असं झालंय की सगळंच आपल्याला एक क्लिकवर मिळून जातं दी आपल्या तंत तंत्रज्ञानाची देन आहे आपल्याला सगळ्याच गोष्टी टिकीट बुकिंग असो हॉटेल बुकिंग असो प्रवासाचे अपडेट्स असो प्लेटफ्रॉम क्रमांक असो किंवा कुठे बस येणार आहे कोणच्या ॲड्रेसेस असो सगळंच काही आपल्याला एक क्लिकवर आपल्याला अवेलेबल आहे आपण इंटरनेटच्या थ्रू सगळ्याच गोष्टी माहीत करून घेऊ शकतो खूप सारे ॲप्स् अवेलेबल आहे खूप साऱ्या वेबसाईट्स अवेलेबल आहेत ज्या तुम्हाला त्या ठिकाणची माहिती आधीपासून असते त्याच्या व्यतिरिक्त आपण रोड मॅपचा वापर करून कोणच्याही स्थानात पोहोचू शकतो सो अशी मला वाटतं तंत्रज्ञानाची खूपच खूप फायदा झालेला आहे ॲट लिस ह्याच्यासाठी प्रवासासाठी